जिल्ह्यातील कारंजा लाड येथे नैसर्गिक ऐतिहासिक नैसर्गिक पर्यटनस्थळाविषयी बोलायचं म्हटलं की पिंपरी फॉरेस्ट आहे तेक तिथं एकदम निसर्गरम्य वातावरण आहे आणि ते ऐतिहासिक स्थळ आहे खूप ओल्ड आहे आणि जिल्ह्यातील कारंजा लाडमधील जुनं मंदिराविषयी बोलायचं म्हटलं की जुनं राममंदिर आहे तो पण खूप ऐतिहासिक आहे आणि प्राचीन आहे किल्ल्यात सांगायचं म्हटलं की इतं जिल्ह्यातील कारंजा लाडमध्ये चार वेशी आहे मंगरूळ वेस धारवा वेस दिल्ली वेस पोआ वेस हे सगळं ऐतिहासिकच आहे आणि आलो जर मला आणि माझ्या फॅमिलला वेळ घालवायचा असलं तर आम्ही पिंपरी फॉरेस्टला जातो तिथं खूप निसर्गरम्य वातावरण आहे आणि तिथं जायला आम्हाला कोणाचीच परवानगी वगैरे घ्यायची जरूरत नाही आहे डायरेक्ट जाता येता येतं तिथं